नागपूर जिल्ह्यातील तर स्थानिक जिल्ह्यातील तर आहेत आमचे आमदार नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस नितीन राऊत मिलिंद माने पुष्कळ म्हणजे असे आहेत आणि त्यांनी तर देवेंद्र फडणवीसजी जे आहे ते मुख्यमंत्री तर बनलेच होते पण त्यांनी नागपूरसाटी काय केलंय ते तर मुंबईतच जाऊन बसले ना नागपूरकरांसाठी काहीच नाही केलं त्यांनी आम्ही आजपण म्हणतो देवेंद्र फडणवीसनी काही नाही केलं नागपूरवाल्यांसाठी तर काहीच नाही केलं हा नेते तर जे नितीन गडकरी जे आहे त्यांनी फार काही केलं त्यांनी रोडाची सोय केली रस्ते बनवले मेट्रो बनवली म्हणजे त्यांचं कौतुक करण्यायोग्यच आहे जे त्यांनी केलेलं आहे जे आमदार झाले तर सगळ्यांशी चांगलं वागणं त्याचं प्रेमळ बोलणं हे सगळं केलं आहे आता ज्वी ट्वेन्टी झालं जसं त्यामध्ये पण त्यांनी फार सोय केली इतकं लोकांना आकर्षित केलं की रोड पटपटपटपट कामं झाले रोडांचे चांगली हे झाले म्हणजे खूप आणि आमचे नितीन राऊतजीबी आहेत त्यांनी मोठे आमच्या लायबरी बनवली पूल हे बनवले म्हणजे अशे छोटेमोठे त्यांनीपण फार कामं केलेत पण नितीनजी गडकरी आहेत त्यांनी फार छान काम केलेले आहे आणि त्यांचे तर आभारच मानावे खरोखरंच की त्यांनी झ्वी ट्वेन्टीपण होतं तर त्यांच्यासाठी जे रस्ते गड्डे बुजवणे हे करणं ताबडतोब त्यांनी फटाफट काम केले आणि इतकं आकर्षित केलंय की मन मुग्ध होऊन हे झालेलं आहे